हॅलो रेमंड शॉपी मी जो अरुण जोशी कोल्हापूरहुन बोलतोय मा माझ्या घरात कार्यक्रम आहे माझ्या मुलाचं लग्न ठरलेल आहे आणि मला आपल्या दुकानामधूनं जोधपुरी सु सूट घ्यायचा आहे

मला साधारण तुमच्याकडे कशा पद्धतीचं आहे त्याची अन तुमचं दुकान केव्हा उघड आहे आणि मी केव्हाही आलं तर उपलब्ध होऊ शकेल ते मला माहिती पाहिजे आहे आणि साधारण रंग सगळ्या प्रकारचे मला जे पाहिजे आहे तो साधारण ब्लॅक कलरचा पूर्णपणे व्यवस्थित फुल हे पाहिजे आहे त्यामुळं मी केंव्हा येऊ अन मला उपलब् त तिथं उपलब्ध होऊ शकेल का आणि त्याप्रमाणे मी आलं तर कोणता वेळ कोणती तुमचं दुकान केव्हा बंद असतं उघडं असतं दुकानाची वेळ काय ह्या गोष्टी मला जर कळल्या तर मला यायला आणि खरेदी करायला बरं पडेल माझाही घ्यायचंय माझ्या मुलाला पण खरेदी करायचांय त्या दृष्टीने मला केव्हा क तुम्ही कळवलंच तर बरं होईल म्हणजे मग मी येऊन तुमच्या दुकानाच खरेदी करू शकेल